मराठी लेखक म्हणून मला साने गुरुजी हे खूप प्रिय आहेत आवडतात कारण त्यांचे लेख कविता खूप अशा वाचण्याजोग्या आहेत आणि खूप सुंदर लिहिले आहेत सर्वांनी वाचण्या वाचण्यासाठी त्या उपयोगी आहेत तर मग साने गुरुजींची म्हणजे त्यांचं नाव खरं तर पांडुरंग सदाशिव साने असं आहे तर ते शिक्षक पुन्हा समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखकसुद्धा होते त्यांचं फक्त कथाच नाही कथा कादंबऱ्या लेख कविता असं खूप काही त्यांनी स्वतः लिहून प्रसिद्धसुद्धा केलं आहे त्यांचे एकूण त्र्याहत्तर पुस्तके आहेत तर ते त्यांचं शिक्षण मेन म्हणजे इंग्लिशमध्ये एम ए झाले होते ते त्यावेळी आणि त्या त्या काळात त्यांचं विद्यार्थी म्हणून एक मासिकसुद्धा प्रसिद्ध होतं त्यांच्या लेखामध्ये एक आवडती गोष्ट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये देशभक्ती आणि मानवतावाद पुन्हा एकोपा जी एकता काही आहे म्हणजे लहान मुलांच्यात दिसणारं तेज किंवा त त्यांच्यातल्या भावनिक त्यांचे संबंध हे सगळे दिसून येतात उदाहरणार्थ श्यामची आई मी पहिलं वाचलेलं पुस्तक त्यांचं श्यामची आई हेच होतं हे खूप जगप्रसिद्ध पुस्तक आहे श्यामची आई म्हणून तर हे पुस्तक त्यांनी नाशिकमध्ये ज्यावेळी ते तुरुंगात होते त्यावेळी हे पुस्तक त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिलेलं आहे आणि सर्वात आवडती गोष्ट माझी म्हणजे त त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या प्रेमावर एक मोलकरीण नावाची अप्रतिम अशी कादंबरी लिहिलेली आणि त्यावर पुढे जाऊन एक छानसा चित्रपट पण एक तयार झाला पुन्हा एक त्यांची एक कविता जी प्रसिद्ध आहे ती खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही एक कविता त्यांची खूप प्रसिद्ध आहे प्रत्येक शाळांमध्ये ही कविता नेहमी म्हटली जाते सामान्य प्रत्येक शाळांमध्येच आहे हि ह्या कवितेला महत्त्व आहे ह्यामध्ये जगाचं प्रेमबंधुत्व किंवा एकमेकांना जी तुच्छ लेखतात उच्च लेखतात हे सगळा फरक त्यांनी यामध्ये दाखवलेला आहे त्यांच्या ह्या कथा कादंबऱ्यांमध्ये खूप काही त्यांचं प्रेम पण दिसून येतं व देशप्रेमसुद्धा दिसून येताना आपल्याला दिसत आहे साने गुरुजींचे लेख किंवा क कविता ह्या अशा साध्या भाषेतच असतात म्हणजे जेणेकरून कोणीही वाचलं तरी त्याला त्या समजाव्यात आणि सहज सामान्य व्यक्ती जरी फक्त मराठी भाषा येत असेल तरी ती वाचू शकते परत त्याचबरोबर साने गुरुजींनी काही म्हणजे पुस्तकांचं भाषांतरसुद्धा केलेलं आहे म्हणजे ह्या भाषेतील त दुसऱ्या भाषेत ट्रान्सफर अशी काही पुस्तकं त्यांनी तीसुद्धा एक्स्ट्रा केलेली आहेत त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर एको अठराशे नव्याण्णव होता आणि मृत्यू हा अकरा जून एकोणीसशे पन्नास म्हणजे साधारणतः वय त्यांचं पन्नासपर्यंत झालेलं आहे अशा पद्धतीने मला जे साने गुरुजी हे यासाठीच आवडतात की हे चांगले लेख आणि त्यांच्या कविता कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत म्हणून